फिल्म कॅमेऱ्यासह शूटिंग करण्यामध्ये थोडेसे फरक असतात की जेव्हा आपण डिजिटल कॅमेरामन होतो कारण फिल्म कॅमेऱ्यामध्ये की फिल्म कॅमेऱ्याची जी ताकद असते ती खूप जास्त असते आणि त्याच्यामधले जे स्पेसिफिकेशन्स असतात ते खूप पॉवरफुल असतात त्याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं फोटो जवळून काढू शकतो तसेच आपण कुठल्याही पद्धतीनं त्यामध्ये वेगळ्या प्रकारचे गाणे ॲड करू शकतो तसेच डिजिटल कॅमेरामध्ये सुद्धा डिजिटल फोटोग्राफीमध्ये सुद्धा आपण खूप चांगल्या पद्धतीने फोटोग्राफी करू शकतो कारण त्याच्यामध्ये जे आपण लेन्स वापरतो त्या खूप चांगल्या प्रकारच्या असतात आणि कितीही लांबचा फोटो असला तरी आपण तो सहज वापरू शकतो